आमच्याकडे ऋतुकाळामध्ये स्त्रियांना पूर्वी घरामध्ये प्रवेश नव्हता तीन दिवस बाजूला बसायचं आणि त्यांना तेव्हा फार काम होतं म्हणून त्यांना विश्रांतीसाठी हे सगळं नियम काढलेले होते पण आता काय माहिती आहे का स्त्रियांना काम नाही आहे मग आता ते जागृती जनजागृती झाली आरोग्याच्या दृष्टीनं आणि मग त्यांनी फक्त आपली आपले ऋतूकालामध्ये त्यांनी स्वच्छतेचे नियम पाळायचे आणि घरामध्ये असं काम केलं तरी चालतं आहे पण अजूनही द दर्शनाला मंदिरामध्ये प्रवेश देत नाही आहेत तर त्यांनी सगळी स्वच्छता घ्याय करायची घरामध्ये सगळं व्यवस्थित करायचं पूर्वीच्या स्त्रियांना फार ह्याच्याने तुच्छतेने पाहात होते की तिची सावलीसुद्धा नको म्हणायचे तिने समोर यायला भाग नव्हतं तिला एका रूममध्ये बसवत होते तीन दिवस तिला आंघोळ नव्हती जेवायला द्यायचं आणि असं म्हणजे एकदम खालच्या दृष्टीनं पाहायचे पण ती नैसर्गिक होतं हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं पण आता काय झालं आहे सगळीकडं सगळ्यां सगळ्या लोकांनी अभ्यास करून स्त्रियांना आता व्यवस्थित वागणूक देतात आणि त्यांना घरात पण घेतात तीन तीन दिवस आणि त्यांनी पा स्वयंपाक वगैरे सगळं करतात रेग्युलरप्रमाणे ते स्वच्छतेचे नियम पाळतात त्यामुळं आता त्यांना विश्रांतीची गरज नाही आता कारण सगळ्या कामाला बायका असतात सगळ्या कामाला बायका असतात त्यामुळं त्यांना आता विश्रांतीची गरज नाही पूर्वी गरज होती दळण घरात होतं पाणी आणावं लागत होतं स्वयंपाक ते जळण जळण जाऊन शेतातून आणावं लागत होतं ते बाग शेतीचे कामही करावं लागत होतं ते खूप काम होतं त्यांना दळण दळणं कांडणं कुटणं पाणी आणणं शेतात काम करणं हे सगळं राबवलं जात होतं म्हणून त्यांना आ विश्रांती होती आताच्या स्त्रियांना नोकरी करतात मग तीन दिवस त्यांनी घरात बसून काय करायचं आहे नोकरीला जावं लागतं आहे स्वच्छता फक्त पाळायची त्या दिवसात तीन दिवसात आणि मग त्यानी आपापले कामं करायचे हे आता नवीन नियम आहेत